जसं की माझं पण लग्न झालं आहे आणि लग्नामध्ये काय विधी असतात ते मला सगळं माहिती आहे त्यामध्ये आधी मेंदी काढली जातात मेंदी तसं मला माझ्या ताईने काढून दिली तशी छान काढून दिली तिने दोन्ही हातांवर आणि नंतर मेंदीमध्ये भरपूर पाया वगैरे असं संगीत वगैरे होतात आणि नंतर हळद लावली जातात नवरीला न हळदमध्ये छान ड्रेसेस वगैरे घातले जातात आणि त्याच्यानंतर त्याआधी मला मला माझ्या आईने हळद लावली नंतर माझ्या ताईने लावली नंतर बाकी माझ्या मै मित्र मैत्रिणींनी लावली नंतर हळद झाल्यानंतर सर्व सर्व आपले नंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचा विधी असतो लग्नाच्या विधीमध्ये कन्यादान कन्यादानानंतर लग्न लावत असतात आणि त्यानंतर आपल्या लग्नविधीमध्ये छान वि बिदाई पण केली जाते बिदाईनंतर नवरदेव नवरीन् चे आपल्या घरी जातात नंतर रिसेप्शन होतात रिसेप्शनमध्ये छान छान आपले सजावट करतात छान मेकअप वगैरे नव नवरदेव नवरी नं छान एंट्री करतात कथा वगैरे होतात आणि नंतर जेवण जेवण वगैरे सगळं करून दुसऱ्या दिवशी आणखी क कथा असते कथा झाल्यावर कथा कथा वगैरे असतात आणि नंतर मग संपन्न होतं